हॅलो हां अमेय रानडे बोलत आहेत का अच्छा मी हां मी आमचं मनस्वी प्रॉडक्शन म्हणून आहे आहे प्रॉडक्शन तर आम् हां तर एक नवीन आम्ही फिल्म करतो आहे सध्या त्याच्यामध्ये एक हां एक रोल होता एक फॉर्टी फाय म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास ह्या एज ग्रूपचा तर तुमच्याविषयी आम्हाला कळालं तर तुम्ही इच्छुक आहात का करू शकता का एक हां हो हो लोकेशण ठाण्यातलंच आहे ठाण्यातलं घोडबंदर रोडला आम्ही दोनतीन लोकेशन सिलेक्ट करून ठेवलेली आहेत आणि तिकडे होईल आपलं काम पण हां ब् एक स् म्हणजे सलग काम केलं तर एक तीन महिन्यांपर्यंत काम आहे आणि थोडंसं गॅप ग्यापने असेल तर मग जास्त वाढेल थोडं म्हणजे अंदाजे असं हं

एक ह हं आमचं बरंचसं म्हणजे आत्ता झा हे झालेलं आहे म्हणजे तयारी एक पंधरा दिवस तरी जातील म्हणजे आणखीन हे पंधरा दिवसांनंतर हां हो हो हो मग एक हां हां होय होय पर डे पेमेंटचं म्हंटलंत तर आमच्याकडे एक तीन हजार वगैरे पर डे आहे म्हणजे तुमच्या रोलसाठी आणि म्हणजे हां जो नायक आहे त्याच्या भावाचा रोल आहे म् ज्येष्ठ बंधू म्हणजे मोठ्या भावाचा आणि हां तर हो आणि म्हणजे मार्गदर्शकाची भूमिका भावासाठी असं एकंदरीत त्याचं हे आहे रोल आणि सामाजिक विषयावरची ही क कथा आहे आणि ब् हां आणि थोडंसं विनोदी अंगाने जाणारं असं हे ब् कॅरेक्टर आहे म्हणजे भावाचं हं पण ते नाही लुक टेस्टची नाही नाही लुक टेस्टची नाही फक्त न् भाषेवर प्रभुत्व असणारं थोडंसं मराठी भाषा आपली म्हणजे हां विनोदी अंगाने आणि ह्याने हां हां नाही ग्रामीण नाही शहरी ह्याच्यातलंच आहे शहरी ह्याच्यातलंच आहे कुटुंब आणि तुम्ही हे करत आहात म्हणजे विनोदी अंगाने थोडंसं म्हणजे त्या भाषेला प्रत्येक शब्दाला आपण असं मराठीमध्ये जसं ट्वीस्ट देतो आणि बोलतो तसं तशा प्रकारचं कॅरेक्टर आहे आणि ते तुमच्याकडून उत्तम होईल असं अपेक्षा आहे म्हणून म्हटलं की हां

नाही काही बाहेर लागतील म्हणजे मला वाटतं आहे इकडे हां वसई कडे वगैरे थोडंसं त्या ह्याला म्हणजे लोकेशणला लागेल हं तर हो हो

बघू आम्ही तुमचं काम वगैरे बघून हां हां थोडं तुम्ही आधी कुठे कुठे म्हणजे कुठे एक सांगण्यासारखं असं कुठल्या ह्याच्यात

हां हां

हां हो हं हं हं अच्छा अच्छा हो हो

चालेल चालेल म्हणजे आपण हां हं हो हां चालेल चालेल मग हो यासाठी आपण

हो इन्फॉर्म करेन मी नक्की नक्की येस हो हो हो येस भेटूयात ओ के ओके